मला तर बागकामाची आवड आहेच मला बघून माझ्या मुलीलासुद्धा बागकामाची आवड लागलेली आहे मला बघूनच ती लहानपणापासूनच छोटेछोटे रोपटे लाग लावायला लागलेली आहे मला विचारून विचारून माझ्यासोबत नर्सरीमध्ये येऊन तिथले रोपवाटिका कसे लावतात कसं रोप मोठं करतात हे बघू बघू तीसुद्धा घरी येऊन स्वतः ए एक नर्सरीमधून रोपटं आणून त्याचं त्याला कसं लावायचं त्याला किती टाईम पाणी द्यायचं कोणतं खत द्यायचं हे सगळं विचारून विचारून तिनी एक गुलाबाचं रोपटं छोट्याचं मोठं रोपटं झाड तयार केलेलं आहे त्या झाडाला ती रोज पाणी घालते शिवाय माती बदलवते महिन्यातून एकदा आणि असे विविध प्रकारचे झाडे तिने खूप लावलेली आहेत तसेच फळभाज्या भाज्यांची बागसुद्धा तिने तयार केलेली आहे ती स्वतः घरी भाज्या लावून त्या भाज्याला पा पाणी देऊन खत देऊन त्या भाज्या तोडून घरी स्वच्छ धुवून स्वतः ती त्या भाज्यांचं व त्या फळांची काळजी घेते फळं फळबागसुद्धा तिने आमच्या घरी लावलेली आहे